मराठी भाषेने प्रदेशातील इतर भाषांच्या विकासावर प्रभाव टाकला आहे यात काही शंका नाही मराठी भाषा महाराष्ट्रातील प्रमुख भाषा असल्याने तिने राज्यातील इतर भाषांवर खूप प्रभाव टाकला आहे असे बरेचसे मुद्दे आहेत की ज ज्यावरून मराठी भाषेचा प्रभाव आपल्याला दिसून येतो जसे की शब्दसंग्रह मराठी भाषेतून इतर भाषांमध्ये अनेक शब्द अल्पभेदाने वापरले जातात किंवा आपण ट्रान्सलेट करून वापरतो व्याकरणाचं बघायला गेलं किंवा व्याकरणाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर मराठी भाषेची व्याकरणिक संरचना इतर भाषांना घेत असताना दिसून येते आणखी बऱ्याच गोष्टी आहेत प्रभाव टाकणाऱ्या मराठी भाषेच्या जसं की साहित्यिक आणि सांस्कृतिक देवाणघेवाण मराठी भा भा मराठी साहित्य आणि संस्कृती इतर भाषी लोकांपर्यंत पोहोचली आहे अमेरिकेमध्ये तसेच बाहेरच्या इतर देशांमध्ये किंवा भारतामध्ये आलेले पर्यटक अगदी आनंदाने मराठी भाषा बोलताना दिसतात भाषिक एकात्मत्ता बघायला गेलं तर मराठी भाषेने महाराष्ट्रातील विविध भाषिक समुदायांना एकत्र आणण्याची महत्त्वाची भूमिका बजावली आहे शिक्षणाच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर मराठी भाषेतील शिक्षणाचा प्रभाव इतर भाषांवरही पडतो माध्यमाच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर मराठी माध्यमांचा प्रभाव इतर भाषांवरही दिसून येतो आणखी बरेचसे असे मुद्दे आहेत की ज्यावरून आपण सांगू शकतो की मराठी भाषेने प्रदेशातील इतर भाषांच्या विकासावर प्रभाव पाडला आहे